हॅलो हां रिया बोल ग अगं आपण ना तू आता कुठे आहेस म्हणजे तुला काय काम बीजी वगैरे आहे का हां अच्छा अगं ना मी तुला विचारणार होते की आपण पुढच्या शनिवारी आपण पिच्चरला जाऊया का मराठी पिच्चर आहे तुंबाड बघितला आहे हां हो तो तुंबाड पिक्चर आहे ना तो खूप छान पिक्चर आहे म्हणजे भूताचा आहे पण छान आहे तू त्याचा ट्रेलर बघितलास का इथेच आपल्या लक्ष्मी थिएटरला जाऊया हाे पण आपण भुताचं पिक्चर कसा संध्याकाळी बघायला मजा येते ना मग संध्याकाळीच जाऊया आपण घाबरत बिबरत नाहीस ना हा ठीक आहे आपण आपण दोघंच जाऊया की अजून कोणाला घेऊन जाऊया तुला ती त्यात हिरो हिरोईन मला ओळखीची नाहीत पण त्यात ना त्या छोट्या मुलांनी काम केलं ती खूप छान आहे म्हणजे त्यांची पहिली स्टोरी कशी दाखवली आहे की तो तिची ती आजी असते ना म्हणजे ते तुंबाड एक गाव असते त्याच्यात एक हस्तर म्हणून ना म्हणजे तो राक्षस असतो पण ते लोक त्या गावातले लोक ना ते त्याला पूजत असतात आणि त्यामुळे त्या गावात ना वर्षभर पाऊसच लागत असतो तरी त्यांच्याकडे पाऊस बंदच होत नाही पाऊसच लागत असतो त्यांच्याकडे हो वर्षभर पाऊस लागत असतो आणि ना त्या गावाला ना शाप दिलेला असतो की कारण की ते राक्षसाला पुजतात ना म्हणून मग त्यांना तो शाप भेटलेला असतो की तो गाव मग तो वर्षभर त्यांना पाऊसच लागत असतो त्यांच्याकडे कधीच काय आहे जे उन्ह उन्हाळा पावसाळा कसा आपल्याकडे असतो तुमच्याकडे पावसाळाच असतो फक्त रोज असतो त्यांच्याकडे म्हणजे ती स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ते हस्तर ना म्हणजे सोन्याचा असा राक्षस दाखवला म्हणजे त्यांच्यासाठी तो दे देवच आहे म्हणजे तो त्यांना सोनं देतो हां म्हणजे जर ना त्या हस्तरने जर कोणाला हात लावला तर तो ना मरतच नाही अमर असतो पण त्याची शरीर जरी कुजून गेलं ना तरी पण तो जिवंत राहतो असं एकदम असं थ्रीलसारखं एकदम हॉरर एकदम ह्याची हे मूवी आहे ती मग तू बघायला येणार आहेस ना तुला हवा आहे ना बघायला हां अच्छा ठीक आहे मग आपण रात्रीला जेऊन जाऊया हो हो विचारते ना मग तुझ्या आई आईला वगैरे विचारून सांगितलं सांगितलं आहेस की असंच सांगतस आहेस नाही तर मग नंतर सांगशील मी येत नाही म्हणून हां नक्की येणार आहेस ना हो हो मला सुट्टी आहे म्हणूनच तुला विचारलं नाही तर मी तुला कसं विचारेन हां हां ठीक आहे चल मग भेटू आपण हो हो ठीक ठीक ठीक हा चल बाय